मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मुले जास्तीत जास्त पुण्याला जाणे पसंत करतात किंवा मुंबई आणि जे मुलं जास्त फीस अफोर्ड करू शकत नाही गरीब घरचे असतात तर मग ते नागपूरला वगैरे नागपूर अमरावतीला जाऊन आपलं अभियांत्रिकी शिक्षण किंवा मग त्यानंतर कुठलं पण शिक्षण त्यांना घ्यायचं असेल तर ते आणि जे थोडे साधारण घरचे असतात किंवा चांगल्या श्रीमंत घरचे असतात ते मुलं पुणा नाशिक मुंबई याठिकाणी जातात तसं तर पाहिलं तर आजकाल बी एस सी नर्सिंग करण्याकडे जास्त मुलांचा मुलींचा कल आहे कुणी आय आय टी क्षेत्रामध्ये जातात इंजिनीअरिंगला जास्त महत्त्व देतात तर कुणी कृषीमध्ये पण पदवी घेण्यासाठी जातात कारण कसं आहे आजकाल नाही का कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये की कुठलं घ्यायचं तर तेच त्यांना कन्फ्युजन असते पण आजकाल मुलांची पसंती ही जास्तीत जास्त सायन्स म्हणजे विज्ञान शाखेमध्ये एम बी बी एस करण्यासाठी किंवा नर्सिंग त्याचप्रमाणे इंजिनीयरींग करण्यासाठी आणि कृषी याचमध्ये जास्त पसंत करत असतात